हॅलो हॅलो कोण हो नं जी आज तर नाही उद्या भेटंल हं कधी पाहिजे होती बुकिंग हो उद्या

हो हो

हो भेटून जाईल ना भेटून जाईल ना ते किराया वगैरे ते किलोमीटरनुसार एकजस होऊन जाईल हो का जास्त पहिली नाही घेतं मग तरी पण होऊन जाईल एवरेज म्हणजे ते आपलं मीटर राहते ना मीटरनुसार होऊन जाईल तुम्ही जिथं तुम्ही जितका फिराल त्याच्यामध्ये होऊन जाईल डिजेल वगैरे आमचंच राहील हो म्हणजे आता तुम्ही समजा इथं मारकंडा ते सेमाना वगैरे फिरतो जर म्हणाले चप्राटा वगैरे तर इथे जवळ आहेत ना हे तर यांच्या दूर होऊन जाईल पण तुम्ही भद्रावती वगैरे म्हणाल ना तिकडचे तर मग जास्त लागंल तुमच्या ह्या त्या थोडा सीट आहे ना चार सीट समोर दोन आणि मा मागं तीन म्हणजे होऊन जातात हां हां हां

हो उद्या कॉल करा मी येऊन जाईल तुमच्याकडे हां ठीक आहे